मला डान्स हा करायला खूप आवडते आणि मला खूप छान वाटते डान्स करायला आणि स्वयंपाक करायलाबीन खूप आवडते खूप नवीन काही शिकायला खूप आवडते